प्रणय गॅस एजन्सीमधून बोलत आहेत का हां मी ममता गुप्ता बोलते आहे मी सदनीका स संकुल स्थानांतरीत म्हणजे नवीन घरी स्थानांतरित झाले आहे त्याच्यामुळे मला पत्ता अपडेट करायचा होता तर माझा ग सिलेंडर वितरण्याचा नंबर आहे तीन दोन पाच नऊ चार एक असा आहे तर तुम्ही तो पता मला अपडेट करायचा आहे तर बरं तुमचा वितरणपत्ता अपडेट करण्यासाठी एजन्सीला मी फोन करू का बरं तुमचा ओळखपत्र आणि नवीन पत्त्याचा माझा तपशील आहे ममता गुप्ता मेन रोड किसान चौक रामटेक बरं ठीक आहे ना बरं तुम्ही ल मी लवकरच तुम्हाला पत्ता देण्याचा प्रयत्न करते समजा तुम्ही मला लव जितक्या लवकर झालं नवीन घरी माझा गॅस मला आलेला पाय आला यायला हवा त्याच्यामुळे मी तुम्हाला पत्ता लवकरच देते आहे की माझा पत्ता तुम्ही नोंद करून घ्या फॉर्म तुम्ही फ त्याच्यासाठी मला फॉर्म वगैरे भरावं लागेल का

बरं ठीक आहे ना बरं मी ठीक आहे मग मी मला तुम्ही फॉम वगैरे तसं पाठवून द्या मी तो अपडेट क पा भरून तुम्हाला पाठवून देते ठीक आहे ओके